भारत हा विविध संस्कृतीनी नटलेला देश आहे त्यामुळे येथे ऋतुमानानुसार विविध सण साजरे होत असतात तरीही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी संपूर्ण देशातील कार्यालये शाळा महाविद्यालयाना त्यावेळी सुट्टी असते सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते घरोघरी मिठाया तयार होतात दिवाळीच्या चार दिवसात लक्ष्मीपूजन हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते तसेच भाऊबीज हा भावा बहिणीच्या प्रेमाचा निदर्शक असा सण साजरा होतो दिवाळीच्या व्यतिरिक्त संक्रांत होळी दसरा नवरात्री गुढीपाडवा वगैरे सणही साजरे होत असतात महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव तर बंगालमध्ये नवरात्रीतील दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्या उत्सवांनासुद्धा तिथे सुट्या जाहीर केल्या जातात सर्व धर्मसमभाव हे भारताचं ब्रीद असल्यामुळे हिंदूंच्या सणाप्रमाणेच मुस्लिमांचे बकरी ईद रमझान ईद ख्रिस्ती धर्मियांचा नााताळ किंवा पारसी बांधवांची पतेती हे सणसुद्धा साजरे होत असतात आणि त्यासाठीसुद्धा सुट्टी जाहीर केलेली असते